एक वेळची गोष्ट आहे आमचं अचानक बाहेर जायचा प्लॅन ठरला तर आम्ही आधी ठरवले की हे अंतर किती दूरचे आहे तर जवळपास आम्ही शेगावला जायचा प्लॅन ठरवला होता तर शेगाव हे जवळपास यवतमाळ या सिटीवरून दीडशे किलो दीडशे जवळपास दीडशे किलोमीटर आहे तरी आम्ही नाही का तिथे गाडी न ठरवता सर्वजणं मिळून बाईकने जायचा प्लॅन ठरवला कारण बाईकमुळे आम्ही एकत्र असतो आणि बाकी क अ जी मजा बाईकिंगनी कर जायला येते ती मजा अशी वेगळ्या एखाद्या गाडी वगैरे करून किंवा ट्रेनमध्ये येत नाही बाईकिंगने एकामेकांना एक कॉम्पटिशन असल्यासारखं फील होतं एकामेकांना आपण सपोर्ट करतो आणि जी मज्जा बाईकिंगमध्ये आहे ती अशी कुठेच जाण्यात नाही आहे तर आम्ही एक वेळेस असेच शेगावला गेलो होतो तर पहिले आमचं ठरलं होत कि आम्ही रेल्वेने जाऊ कारण अंतर खूप मोठं होतं त्या नंतर आम्ही ठरवलं की सगळ्यांजवळ बाईक असताना आपण रेल्वेनं कशाला जायचं तर मग आम्ही काही बाईक केल्या आणि एका बाईकवर दोन व्यक्ती असं आम्ही ठरवून शेगावसाठी निघालो आणि असं कधी पण जेव्हा आम्हाला सुट्टी वगैरे असते तेव्हा आम्ही अशी बाईकिंगची ट्रीप वगैरे काढतो सहसा कुठे जवळपास काढत असतो कारण कि बाईकिंगने खूप दूर जाणं पण चांगलं नाहीये त्यामुळे खूप त्रास होतात पेन होतात नेक पेन होऊ शकते त्यामुळे आम्ही लॉन्ग ट्रीप काढत नाही सहसा